हॅलो पूजा का गं तू त्या वर्ध्याच्या मॉलमध्ये मार्टमध्ये हो उघडून बरेच दिवस झाले म्हणा पण मला डबल जायचं आहे मी जाऊन आलो तशी खूप छान आहे गं तिथे वस्तू अशा म्हणजे सगळं तिथेच मिळते इतकी मजा येते मुलांना तर इतकी मजा येते विचारुच नको सगळं खाण्यापिण्याचं आणि मेन म्हणजे प्रत्येक गोष्ट डिस्काऊण आहे तिथे म्हणजे हो छान असं प्राईजमध्ये मिळते आपल्या परवडते आपल्याल तिथे चालशील का तू सगळंच गं म्हणजे खाण्यापिण्याचं किराणा आपलं कॉकरीजच्या वस्तू घरात लागणाऱ्या वस्तू कपडे आणि माहिती आहे का कपड्यामध्ये एवढी छान क्वॉलिटी असते कमी पैशामध्ये मला तर फार आवडले बाई मार्केटपेक्षा तिथं परवडते असं वाटतं मला

चालेल ना तुला वेळ कधी मिळेल मी आता सध्या फ्रीच आहे म्हणजे दोन तीन दिवसपर्यंत फ्री आहे मी तर तुला कधी वेळ मिळेल त्याच्यानुसार जाऊया आपण हो मग हे बघ पहिले ठरवून घेशील इथं सुचतच नाही मग घायला माहिती आहे का पहिले तुला काय काय घ्यायचं लिस्ट करून घेशील मग माहीत आपल्याला जे घायचं असतं आपण जस्ट टाकून घेत्यानी ते सगळं दिसते की नाही असं तर लक्षात नाही येत मग आपल्याला काय घ्यायचं होतं आपण दुसऱ्याच याच्यात मग् मग्न होऊन जातो ज्याच्यामुळे हो खूपच छान आहे म्हणजे असं तसं तर लिस्ट करायची गरज नाही राहात म्हणा पण गर्दी वगैरे राहाते की नाही मग ते खालच्या फ्लोअरला जायचं असते खालच्या फ्लोअरला वेगळे प्रोडक्ट मिळते मधल्या फ्लोअरला वेगळे आणि वरच्या फ्लोअरला वेगळे मिळते आणि त्याच्यामुळं मग आपण जे घ्यायचं ते विसरून जातो आणि दुसरंच उचलून घेऊन येतो तर त्याच्यामुळं मी तर लिस्टच करणार आहे बाई कारण काय मग हां हो घरगुती वस्तू खूप छान मिळते तिथे जसे कपाची कॉलिटी चहाच्या काचेचे ग्लासेस वगैरे म्हणजे खूप जबरदस्त मिळते तिथे तर तू पण सगळं संगळं ऑल टोटल म्हणजे खूप म्हणजे ऑल टोटलच मिळते ते प्रोडक सगळं सामान हां हां कर्टन तर खूप छान मिळते गं बरं झालं मला आठवण दिली मला पण घ्यायचे होते दोन रूमला नाही आहे माझ्या तर ते म्हणजे खराब झाले आहे तर मी पण घेऊन घेते म्हटलं आणि खूप म्हणजे लेटेस जे डिझाईन आहे ना आत्ता ते पण मिळते तिथे कर्टनमध्ये मला तर हो हो आपलं काय गं कुठे असतंय कुठे ही राहाते त्याला कोणता हां हां

हे ते सेवाग्राम रोडलाच आहे आपल्या घरापासून ना थोडसं काय मी अॅटोनी जातो म्हटलं होतं म्हणा वीस रुपये तिकीट पडणार नाहीतर आपण स्कूटीने जाऊया कसंनी चालना तसं काही फार ऊन वगैरे नाही तर मला तर स्कूटीने परवडणार आपल्याला

तसं करूया मग सामान आणायला पण जरा सोपं होईल हां हे ही बरं आहे मग गाडीवर छोट्या गाडीवर जास्तचं सामान पण नाही येणार एवढं ठीक आहे बरं मग कोणतरी आलं वाटतं माझ्याकडे ठेवते मग बघ मग आं जाऊया आपण हां ठीक आहे बाय हो हो नक्की नक्की चल बाय